हॅलो मॅम तुम्ही ना आमच्या कंपनीमधून लोन घेतलं होतं ते परत कधी देशाल मग पण मॅम किती दिवस खूप दिवस झाले ना पण तुम्हाला आम्ही खूप सवलत दिली ना किती दिवस झाले आता मॅम कसं मग आम्हाला पण वरतून ऑर्डर राहते ना मी तुमच्या घरी आलती पण तुम्ही होतेच नाही घरी तुम्ही इकडे तिकडे भटकता अच्छा कधी मॅम तरी कधी पण मला एखादी डेट सांगून द्या मग नंतर महिन्याच्या व्याज देत जा तुम्ही

हजार रुपये महिना मॅम कसं कमी कसं होणार आहे एकतर तुम्ही घेतलं ते पण खूप दिवस झाले ठीक आहे मॅम ठीक आहे मग मॅम आम्ही एक तारखेला तुमच्या इथे येते मग नंतर तुम्ही देऊन द्या आम्हाला आणि याच्या पुढं मतलब देत चला हो ठीक आहे